वनस्पतीवर वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे ऋतूप्रमाणेच आधारित आहे आणि क कारण काय आहे आता बघा उन्हाळा आल्या की आंब्याच्या झाडाला आंबे लागतात कैरी लागतात असं हर हर ऋतूमध्ये ह हर प्रकारच्या वनस्पतीला अलगअलग फूल फळं लागतात आता पावसाळा आला की मार्केटमध्ये जांभूळ येतात जांभूळ येतात शेफ येतात उन्हाळा आला की मार्केटमध्ये आंबे येतात कैरी येतात आणि तरबूज येतात की मकीरे येतात असा वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे झाडांना फळं फुलं लागतात वनस्पतीला फळं फुलं लागतात तर आपल्याला हर हर ऋतू हर वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ फूल खायला भेटतात ऋतू हे हर ऋतूप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकारचे फळं फुलं खायला भेटतात आणि ऋतू हे एक लिमिटेड राहते कारण काय अग एक ऋतू गेला की दुसरा ऋतू येतो कारण काय दुसरा